हॅलो

बोला मॅडम मी फ्लॉवर से च्या दुकानातून बोलते आहे आपल्या गिफ्ट फ्लॉवरमधनं

अच्छा हा हा मॅडम आपल्याकडे फुलं चार ते पाच प्रकारची फुलं आपल्याला भेटून जातील डेकोरेशनसाठी जे आहे तुम्हाला झेंडूची फुलं चाफ्याची फुलं रजनीगंधाची फुलं आणि निशिगंधाची पण फुलं तं ती आपल्याला भेटून जातील आणि त्या सोबतच आपल्याला गुलाबाची जी फुलं आहेत आपला देसी गुलाब आणि इंग्लिश गुलाब ते दोन्हीही आपल्याला भेटतील ते तर हे तुम्हाला कसं पाहिजे आहे म्हणजे जास्त काँटिटीमध्ये अच्छा तर आपल्याकडे झेंडूची फुलं जी आहेत ना ती ऐंशी रुपये किलो आहेत आणि चाफा वगैरे जे आहेत तर ते आपल्याकडे पडतो आहे दीडशे रुपये किलो पडतो आहे आणि गुलाबाची फुलं जी आहेत ती थोडी महागडी जातात तर ती दोनशे रुपये किलो पडतात आपल्याकडे

झेंडूची फुलं आणि चाफ्याची बरं

अच्छा बरं हे तुम्हाला भेटून जातील तर ती तुम्हाला कसं पाहिजे तुम्ही इथे शॉपमध्ये येऊन घेऊन जाणार तुमच्याकडे हो होम डिलेव्हरी पण आहे आपल्याकडे फुलांची आपल्याकडे ती घरपोच दिली जाते काही कस्टमरला तर ती भेटून जाईल तुम्हाला हो ठीके चालेल आणि हा जो पेमेंट आहे ते तुम्ही मला तिथे कॅश ऑन द्याल की कसं द्याल हो हो चालेल चालेल कॅशमध्ये दिलं तरी चालेल मला तिथे हा भेटून जातील मॅडम तुम्हाला सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान ती तुम्हाला डिलेव्हरी होऊन जाणार ठीके हा ओके वेलकम मॅम